भारतातील नावाजलेले योग गुरू बाबा रामदेव यांना मी म्हणेन रामदेव बाबा हे सध्या भारतातील खूप नावाजलेले योग गुरू आहेत आणि भारतात आणि भारताबाहेरही त्यांची ख्याती पसरत चालली आहे त्यांच्या योग प्रकारांनी ते सर्वांना मोहित करून टाकतात किंवा त्यांच्या वयाप्रमाणे ते जे योग वेगवेगळे योग प्रकार करून दाखवतात ते सर्वांना अचंबित करून टाकणारे आहेत तर ते मला कसं प्रोत्साहित करतात तर त्यांनी केलेले वेगवेगळे योग प्रकार हे शरीरासाठी किती चांगले आहेत किंवा शरीराच्या व्यायामासाठी किती उपयोगाचे आहेत हे दिसून येतं त्यामुळे त्यांच्या यूट्यूब किंवा न्यूजमध्ये येणाऱ्या व्हिडिओज योग प्रकाराच्या मी पाहते आणि त्याचा कसा आपल्याला उपयोग करून घेता येईल किंवा त्यांच्या योग प्रकारांचा आपल्या शरीरासाठी कसा उपयोग होईल तो पाहण्याचा प्रयत्न करते आणि त्यांचे जे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत बाबा रामदेव यांचे ते मी वापरण्याचा प्रयत्न करते कारण की त्यांचं हे जे योग आहे ते आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधांकडे जास्त लक्ष देतं आणि त्यांनी दाखवलेले योग प्रकार हे शरीरासाठी खरंच उपयुक्त आहेत आपल्या मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या पाहायला गेलं तर शरीराकडे लक्ष देत आहेत आणि ते आपल्याला उपयोगाचे ठरत आहेत त्यामुळे बाबा रामदेव यांच्याकडे बघून मला योग साधना करणं प्रोत्साहित होतं आहे